आता तर स्वयंपाकात भरपूर इलेक्ट्राॅनिक वस्तू आलेल्या आहेत जसे मिक्सर आलेले आहे गॅस शेगडी आलेली आहे इलेक्ट्राॅनिक तवा आलेला आहे त्याच्यावर आपण लवकरात लवकर कॉफी बनवायास कॉफी बनवासाठी हॉटपॉट आलेला आहे की त्यामध्ये आपण इजीली चा मिक्सरमध्ये इजीली आपण काही वस्तू बारीक करू शकतो आणि पूर्वीच्या काळात तर ह्या वस्तू नव्हत्या त्यामुळे आता हा भरपूर बदल झालेला आहे आणि स्वयंपाक करताना त्याचा खूप काही आधार होतो मदत होते की जे कामाला वेळ लागत होता ते काम आता लवकरात लवकर होतात त्यामुळे हा चांगल्या प्रकारचा एक हे आहे की आपल्याला पाच सहा लोकांसाठी जर मसाला काढायचा असेल तर त्याला पहिल्या काळात आपल्या अर्धा तास लागायचा आता जास्त दोन मिनटांनी मिक्सर फिरवला की लवकर होऊन जातो ते हे कामाच्या मध्ये पण बदल झालेला आहे तर लवकरात लवकर काम होतो हा